मुळात भारतीय अन्न पदार्थांमध्ये दोन प्रकार आहेत पण भारतीयमध्ये शाकाहारी शाकाहाऱ्यांचे प्रमाण हे जास्त आहे शा शाकाहारीमध्ये सुद्धा भात भाजी आमटी वरण गोड पदार्थ तिखट पदार्थ आंबट तुरट खारट असे सर्व स संपूर्ण असं भोजन असतं न त्याच्यामध्ये सुद्धा त्याला सुद्धा एक नाव आहे की बाबा त्याला चार पदार्थ म्हणतात भक्ष्य भोज्य लेह्य आणि चोष्य म्हणजे हे सगळे पदार्थ या चार प्रकारांमध्ये मोडतात क अन्ना अन्नपदार्थांमधले को काही पदार्थ भक्ष्य असतात जे खायचे असतात काही भोज्य असतात काही लेह्य असतात काही चोष्य असतात म्हणजे अशा खा असे खायचे असतात आणि ते अन्न वा ते अन्न बनवण्यासाठी त्या अन्न पदार्थांमध्ये मसाले वापरतात आमटीमध्ये मसाला लागतो भाजीमध्ये मसाला लागतो तर त्या त्यासाठी वेगवेगळे मसाले वापरतात ती मसाले घरी केलेली असतात कधी बाहेरून व आणलेले असतात तर ह्या मसाल्यांमुळे सुद्धा त्या अन्नाला एक वेगळी चव आ येते एक वेगळी चव येते मुळात भारतीय अन्नामध्ये सुर अन्नामध्ये इतकी विविधता आहे आणि शाकाहारी त्यातल्या त्यात शाकाहारी अन्न म्हणजे सात्त्विकता सात्त्विकता पोषकपणा सात्त्विकता पोषकपणा जे इतकी विविधता आहे की प्रत्येक प्रत्येक पदार्थ एक एक जर गो भाजी घेतली तर त्याचं खूप काही करता येतं जे उदाहरणार्थ बटाट्याचंच सुद्धा आपण खूप पदार्थ करू शकतो एक भाजी घेतली तर ही भाजी असेल जे इतकी विविधता आहे भारतीय अन्नामध्ये सात्त्विकता आहे पोषकता आहे खूप काही करता येतं एक सर्व संपन्न आहे जेवण